हॅलो कशी आहेस अगं मी पण मस्त आहे काय चाललं आहे खूप दिवस झाले कॉल नाही काही नाही कुठं बिझी आहेस बाई तू ऐक ना अगं अजिंठा अजिंठा लेण्यांसाठी जातो आहे आपण येते आहेस का

आणि ऐक ना अजून अजून एक दोन घ्यायचे आहेत का स्पॉट जाऊया की येतेस ना जाऊ पुढच्या पाच तारखेला जाऊ ना येणार ना तू नक्की काय चालू आहे मग बाकी तुझं कशी आहेस तू ऐक ना शनिशिंगणा बाकीची पण बघू आपण कोणी येत असेन तर मी दोन तीन स्पॉट ठरवले आहेत बघ तुला आवडले तर भंडारदरा शनिशिंगणापूर आहे फक्त थोडेशी अजून तू पण थोडेशी ॲड करू शकतेस चालतं आहे सिंहगड पण चालतं प्रतापगड रायगड वगैरे तू बघ कोणतं कोणतं घेते आहे ठीक आहे हो ठीक आहे चालतं आहे हो काय अग मी तर बघितलंच नाही आहे ते हो माधवी न त्या सगळ्या येत आहे त्या पण मी त्यांना सकाळी कॉल केला होता तर त्या बोलल्या की आम्ही पण येतो आहे हो हो मी नियोजन नियोजन वगैरे तर मी काही नाही केलं आहे गं पण मग तरी पण मी असंच ठरव होतं की जायचं म्हणून नाही खूप दिवस झालं आपण फ्रेंड्स वगैरे भेटलो पण नाही आहे मग कुठे तरी तर गेलंच पाहिजे की नाही तसं पण आपण कोविड चालू होतं तेव्हा खूप फिरायचो ना हो ना सगळेजणं ज्याच्या त्याच सगळेजण जाच्या त्याच्या कामामध्येच बिझी हो मला ब बघ मग कुठे जायचं आहे क शनिशिंगणापूरला येते आहेस ना अजून भंडारदरा भां हो पाच भंडारदऱ्याला पण जाऊया ठीक आहे ना अजून बघ बाबा कुठं जायचं असेल तर ॲड कर ॲडिशनल थोडेफार पैसे पण काढायला लागेल आपल्या दोघींना हो नाही बाबा खूप जास्त लागतील सात आठ हजारापर्यंत नाही होऊ शकत

जास्तीत जास्त पंधरा हजार तरी लागणारच गं कारण की खूप लांबलांबचे प्रवास आहे ना खूप लांबलांबचे प्रवास आहे ना तेच तर मग नाही मी काहीच नाही घेले ठीक आहे अगं मला पण एक दोन ड्रेस घ्यायचे आहेत जीन्स घ्यायची आहे मग म्हण तुझ्यासोबत माझ्यासोबत येशील का ठीक आहे चालेल त्या पण येतील आयथिंक माझ्यासो माझ्या मग त्या पण येतील त्या पण इंटरेस्टेड असतील येण्यासाठी ठीक आहे काय चालू आहे मग बाकी तुझं खूप दिव आं हो तुझी मम्मी पप्पा कसे काय चालू आहे मग बाकी तुझं अगं बाकीचे तर कुणी भेटत पण नाही ते सिद्धेश ते चेतन ते जया त्या आभिषेक ते तर कोणी भेटतच नाही त्यांना बोल का ट्रीपला यायचं त्यांना पण बोल ट्रीफला यायचं बरं ठीक आहे चालेल मग मी तुला इन्फॉम करते हां